आमच्या क्ष क्षेत्रातल्या रुग्नालयामध्ये प्रसूतीशी निगडीत असलेल्या सर्व सुविधा अतिशय उत्तम आहेत आणि लहान मुलांशी निगडीत असलेल्या सेवा पण चांगल्या आहेत विशेषत नांदेड येथील श्री गुरू गोविंद सिंग गव्हर्मेंट मेडिकल हॉस्पिटल हे खूप सुंदर असं हॉस्पिटल आहे आणि यामध्ये विशेषत माता भगिनींची आणि लहान मुलांची खूप छान काळजी घेतली जाते तसेच प्रीमॅच्युअर बर्थ म्हणजे सातव्या महिन्यामध्ये जरी डिलिव्हरी झाली तर त्या ठिकाणी पेटीची सोय फ्रीमध्ये करण्यात आलेली आहे